मी रिअलमी सिक्स प्रो हा मोबाईल यूज केलेला आहे त्यामध्ये वॉ जो फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरा आहे त्याची क्लिअॅरिटी चांगली आहे मेगा फिक्सल फ्रंट कॅमेरा चांगलेला आहे त्याची जी बॅटरी बॅकअप आहे तो चांगला आहे त्याची जी रॅम आहे सिक्स जी बी रॅम ती सुद्धा चांगली आहे तसेच रिअलमी हा जो मोबाईल आहे तो बराचसा स्टोअर करून ठेवतो डेटा स्टोअर करून ठेवतो डेटा हॅंग मो रिअलमी हा मोबाईल हँग मारत नाही त्याचे जे सेटिंग जे आहे सेटिंग सेटिंगचे जे हाताळायला खूप यूज जातं त्याचे जे अॅप्स आहे मोबाईलचे ते खूप चांगले आहे ते हाताळायला सोपं जातं तसेच मोबाईलचा जो डिस्प्ले आहे तो ओ सिक्स पॉईंट फायू इंचेसचा डिस्प्ले आहे मोबाईलचा त्याची जी लेन्त आहे ती सिक्स पाईंट फायू इंचेस जी लेन्त आहे खूप छान मोबाईल आहे तसा त्याचा बॅटरी बॅकअप चांगलेला आहे फीचर चांगले आहे असे जे पॉजिटीव पॉईंट्स मी त्या रिअलमी नोट सिक्स फ्रोमध्ये बगितलेल्या आहे